मी पुण्याच्या एका कंपनीमध्ये जॉबला लागली होती नवीनवी आणि माझी मैत्रीण पण माझ्यासोबत होती आणि आम्हाला कंपनीत बरेचसे कामं करावे लागत होते आणि काम करत असतानी पाटनर हे भेटतच असतात त्यामुळे आम्हाला पाटनर हे चेंज करून मिळत होते कधी या व्यक्तीबरोबर काम करावं लागत होती कधी त्या व्यक्तीबरोबर तर माझ्या सोबत एक गनेश नावाचा मुलगा हा नेहमी माझा पार्टनर व्हायचा मग त्याची गोष्टी मला अजिबातच पटत नव्हत्या त्याला आपण सांगितलं की तो आपलं ऐकत नव्हता किंवा मी त्याला काही आणायला लावलं तर तो वेगळंच काहीतरी माझ्याजवळ आणून द्यायचा त्यामुळे मी खूप इरिटेट व्हायची म्हणून मग मी ठरवलं की याच्यानंतर काम करण्याची संधी त्याच्यासोबत आली तर आपल्याला याच्यासोबत काम करायचं नाही त्यामुळे मी त्याला खूप टाळाटाळ करायची किंवा तो पाटनर माझ्या कामाच्या वेळेस आला तर मी सरांना म्हणायची की आज सर मला हा पार्टनर नको पण सर माझं अजिबातच ऐकत नव्हते त्यामुळे मला त्याच्यासोबत ॲडजेस्ट करावेच लागत होते एक दिवस मग माझ्या मैत्रिणीनी आणि मी अशी प्लॅनिंग केली की याचं काहीतरी आपल्याला नवीन काहीतरी नाटक करायचंच आहे कारण मी याच्यासोबत एक मिनटही कंटिन्यू काम करू शकत नाही पूर्ण दोनतीन तास त्यामुळे याचं काहीतरी करावंच लागणार आहे म्हणून मग एक दिवस मी माझं डोकं चालवलं आणि माझ्या मैत्रिणींना मी सांगितलं की आमच्या रूममध्ये एक मुलगी होती तिला झोपेचा खूप प्रॉब्लेम होता त्यामुळे ती डॉक्टरांना विचारून झोपेच्या गोळ्या वगैरे घ्यायची मग मी तिला म्हटलं की तू दुसऱ्या दिवशी एक झोपेची गोळी घेऊन ये मग ती म्हणाली ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी आमची कामाची वेळ झाली आम्ही कंपनीत गेलो आमचं काम वगैरे सुरू झालं आणि त्याच दिवशी तो गनेश माझा पार्टनर होणार होता काम करताना दोन तास मग सर आले आणि सरांनी मला म्हटलं की गनेश तुझ्यासोबत आज हे काम करणार आहे मग मला तर त्याच्यासोबत काम करायचंच नव्हतं ना कारण मी त्याच्यासोबत एक मिनटंही मी त्याच्यासोबत राहू शकत नव्हते खूप कठीण होत होतं मला मग मी एक तास त्याच्यासोबत कसंतरी काम करून घेतलं मग नंतर आम्हाला कसं चहा वगैरे टी अशा गोष्टी भेटतातच ना कंपनीत मग त्यासाठी आम्हाला ब्रेक मिळाला पंधरा मिनिटाचा तर मग तो बाहेरच उभा होता मुलांसोबत मग मी त्याला असं दाखवलं असं की मी तुझ्यासाठी चहा घेऊन आली मग मी त्या त्याच्या चहामध्ये ती झोपेची गोळी टाकून दिली आणि त्याला तो चहा दिला त्याने तो चहा पीला आणि मग त्याला जी एवढी झोप येत होती त्याच्याच्यानं उभं पण उभं पण राहवलं जात नव्हतं मग तो एकदम म्हणजे खाली बसत होता टेबलवर झोपत होता असा मग मी सरांना आवाज दिला माझ्या सुपरवायाझरना त्यांना सांगितलं की सर हा गनेश पहा काहीच करत नाही आहे मला एकटीला मी एकटी कसं हॅन्डल करू हे काम दोघांचं आहे ना मग तुम्ही सांगा आता मी काय करू मला हा पार्टनर नाही पाहिजे तुम्ही मला दुसरा कुठलाही पार्टनर द्या लेडीज किंवा जेन्ट्स कुठलाही चालेल पण हा गनेश नको तो झोपतच आहे मग सरांना पण त्याचा खूप राग आला की तो झोपत आहे मग सरांना त्याने म्हटलं की तुझी तब्येत खराब असणार तर तू सुट्टी घे आणि घरी जा आणि तो त्याला सरांनी घरी पाठवून दिलं आणि मला दुसरी पार्टनर मिळाली